मी परिवहन विभागाच्या ग्राहक सेवा क्रमांकाशी संपर्क करू इच्छिते मला महिंद्रा कंपनीची के यू व्ही वन हंड्रेड ही गाडी खरेदी करायची आहे आणि त्यासाठी मला काही कर्जाची रक्कम आवश्यक आहे तर मी या कर्जाच्या प्रक्रियेसाठी कशा प्रकारे अर्ज करू शकते ते मला कळू शकेल का त्यासाठी मी कोणाशी संपर्क करायला पाहिजे किंवा तेथे येऊन प्रत्यक्ष भेट घेऊन मी ती प्रक्रिया समजून घेऊ शकते का माझ्या परिसरात तुमचं कार्यालय कुठे आहे मी गजानन पार्क सातारा येते राहते तर साताऱ्यातील तुमच्या कार्यालयाचा पत्ता मला मिळू शकेल का अच्छा तुमचं कार्यालय शाहू नगर येथे आहे कार्यालयाची वेळ साधारण काय आहे किंवा कोणता दिवस सुट्टीचा आहे अच्छा रविवार सोडून सर्व दिवस हे कार्यालय सुरू असेल मग मला मी या दोन दिवसात तेथे येईन तर मला कर्जाची प्रक्रिया समजून सांगण्यात यावी ही विनंती